मला टेरेसवर बागकाम करायला आवडते कारण मी ज्या कॉलनीमध्ये राहते त्या कॉलनीमध्ये माझ्या घराला अंगण नाही आहे म्हणून मी टेरेसवर बागकाम करते बागकाम करण्याची मला लहानपणापासून खूप आवड आहे त्यात फुलांची झाडे लावणे म्हणजे माझा खूपच आवडता छंद मी खूप साऱ्या फुलांची झाडे माझ्या टेरेसवर लावली आहे आणि मी त्यांची खूप काळजी घेते सध्या ऊन असल्यामुळे मी त्यांना सावलीसाठी एक नेट बांधली आहे सकाळ संध्याकाळ रोज पाणी टाकायला जाते आणि मी त्यांची खूप काळजी घेते